मी त्रिसाली सांबरकर बोलत आहे मी वर मं मला वर्धेमध्ये तुमच्या स्कूलमध्ये माझ्या भावाची ॲडमिशन करून द्यायची आहे तुमच्या शाळेची तुमच्या शाळेची माझ्या भावाची के जी वनला तर काय प्रोसेस आहे ते तुम्ही सांगू शकताल का

आ तुमची शाळेची कशी काय तुमच्या शाळेची एज्युकेशन मराठी इंग्लिशमध्ये आहे का सी बी एस ई पॅटर्न आहे का तुमच्या स्कूलमध्ये अच्छा फीस किती आहे अच्छा ठीक आहे थँक्यू मॅम